हालो हां हॉटेल वृंदावन का हां सर मी सतीश बोलतोय आम्ही इथं फिरायला आलो होतो आणि इकडे अवेळी वातावरण जरासं खराब झालेलं आहे हं तर सर तुमच्या हॉटेलमधून मला ऑर्डर मिळेल का आमी सहा सात जणं आहोत सर ठीक आहे त्यात आम्हाला जेवण चांगलं पाहिजे तर तुमच्याकडे चांगलं असं जेवण उपलब्ध होईल का आम्हाला हां सर थोडा उशीर झालेला आहे पण आमचं अॅड्जेस्ट करा तुम्ही हो का बरं ठीक आहे तर सर काय काय मिळेल जेवणामध्ये आम्हाला तर आणखीन थोडे काही पण बघा ना अस्स का बरं बरं जे असेल ते चालेल सर आता कसा वेळ झालेला आहे तुम्ही तर त्यामध्ये आणि काही कारण तुम्हाला हे देत नाही पर्याय तर तुम्ही आम्हाला चांगलं असं जेवण आमच्या जिथे आम्ही थांबलेलो आहो आम्ही तुम्हाला पत्ता सेंड करतोय तर तुम्ही तिथे